रेडिओ टेलिव्हिजन आणि मुद्रित माध्यमामध्ये मराठी भाषेचा वापर वापर वेगवेगळ्या स्वरूपात केलं जातं रेडिओमध्ये म्हटला तर रेडिओ एकदम स्मूथली बोललं जातं काही अरडा ओरडा काही होत नाही एकदम स्मूथली होत जातं कारण सकाळचं वेळ असते रेडिओ प्रत्येकजणसकाळी सकाळी सकाळ रेडिओ लावलेलं असतंय इंग जनरेशनपेक्षा ओल्ड जनरेशन लोक रेडिओ ऐकत असतात त्यामुळं फार स्मूथली बोललं जातं आहे टेलिव्हिजन म्हटला तर आजकालच्या यंग लोकांना म्हणजे आपल्या जवळ करणे ओढणे यात वर्डाव अरडाओरडी यात जोर जोरात बोलणे हे चालू असते टेलिव्हिजन माध्यमात म्हटला तर आणि मुद्रित मा माध्यमात म्हटला तर पेपरमध्ये वाचलं जात आहे आपण स्मूथली वाचत असतोय न बोलतं आपण त्यात डोल्या डोळ्याच्या डोळ्यावरून आपण डोळे फिरून बघत असतोय त्या बाबतीत थिंक करत असतं हे भाषेचा वापर आहे वेगवेगळं वेगवेगळं जर म्हणत असेल तर असं या तीन तीन रेडिओ टेलिव्हिजन मुद्रित भाषांचा वेगवेगळा वापर केला जातो